आवडती रोपे मी खूप आहेत गुलाब आहे गुलाब आपण काय करतो बागेमध्ये लावले मी गुलाब आपण देव सगळ्या देवांना वगैरे वाहतो गुलाब आणि त्या पानांचासुद्धा आपण औषधी म्हणून उपयोग होतो गुलाबांचा तसंच जास्वंदी जास्वंदी हे तर गणपतीला प्रिय आहे त्याच्यामुळे मी ते जास्वंद लावली ते गणपतीला आवर्जूनच आपण जास्वंदीचं फुल लावतो म्हणजे वाहतो त्याच्यामुळं गणपती बाप्पा मस्त उठून दिसतात आणि हे काय झेंडू झेंडू हे मी दसऱ्याच्या दसरा दिवाळी यायचं म्हणाली की मी आवर्जून हे झेंडू लावते कारण झेंडूचे आपल्याला माळा दाराशी अन दाळा दाराला माळा करायला किंवा गळ्यामध्ये हार देवांच्या वगैरे आणि रांगोळीलासुद्धा झ आपल्या झेंडूच्या पा पाकळ्यांचा उपयोग करतात आणि गाडीची पूजा करायला झेंडू हा त्याच्यामुळं झेंडू हा खूप प्रिय आ पानांचा झेंडूचा पानांचा रस तर औषधी म्हणून आपण उपयोगच करतो त्याच्यामुळं पुढे अजून म्हणलं तर गोकर्ण गोकर्ण हे महादेवाला खूप प्रिय आहे त्यात त्यात निळा गोकर्ण त्याच्यामुळे मी निळा आणि पांढरा हे दोन्ही पण गोकर्ण मी लावलेले आहेत आणि निळा गोकर्ण हा तर एक आपल्याला काही पण संकट वगैरे आलं तर आपण ते निळा गोकर्ण महादेवाला वाहिला की आपलं ते काम पूर्ण होते असं याच्यासाठी मी पण निळा गोकर्ण लावला अजून म्हणलं तर दुर्वा गणपतीला दुर्वा पण आवडतात त्या गणपतीला दुर्वा पण लावलेल्या आहेत अजून असे बरेच फुलझाडं आहेत मोगरा आहे चमेली आहे जास्वंद आहे जास्वंद आहे च काय चाफा आहे चाफ्याचं झाड तर फारच सुंदर वास देतो किंवा बटमोगरा आहे ही विविध झाडं आपण लावतो